हां हां बोलते आहे

हां हां आहे त्या त्याची एक सकाळची बॅच आहे सहा ते सात दुपारची आहे दोन ते तीन आणि संध्याकाळी तुमच्याप्रमाणे म्हणजे ऑनलाईन घ्यायचं आहे ना मग संध्याकाळी तुम्ही सांगाल तेव्हा मी तुम्हाला एक गुगल फॉर्म किंवा पॅम्पलेट पाठवेल त्याच्यावरून तुम्ही गुगल फॉर्म तुम्ही ओपन कराल मग त्यावेळेला तुमची माहिती भरा म्हणजे हाईट आहे त्यात वेट आहे मग तुमचं डायट कसं असतं किंवा तुम्ही कधी आधी त्याच्या योगा केला आहे का किंवा कोणता स्पोर्ट्स खेळला आहेत का तर त्या विषयी माहिती तुम्हाला भरावी लागते मग ते तुम्ही भरा

आत्ता तुम्ही फॉर्म भराल ना तर त्याच्यावरुनच मी तुम्हाला डायट सजेस्ट करेन हां आणि फीज वगैरे पण पॅम्पलेटमध्ये मेन्शंड आहे ऑनलाईनची किती आहे ऑफलाईनची किती आहे तुम्हाला कधी इच्छा झाली की ऑफलाईनमध्ये यायचं आहे तर ते पण तुम्ही ऑप्ट करू शकतात असं काही नाही की ऑनलाईन सुरु आहे तर ऑनलाईनच आणि स्पेसिफिकली जेन्ट्ससाठी पण बॅचेस असतात चिल्ड्रनसाठी बॅच असतात वुमन्स जे वर्किंग वुमन्स आहेत किंवा प्रेग्नेंट वुमन आहेत त्यांच्यासाठी स्पेसिफिकली बॅचेस डिसाईड केले जातात तर ते पण तुम्ही भरू शकता तुम्हाला कोणाचं तुमच्या आजी वगेरेचं भरायचं असेल तर ते पण आहे हां ठीक आहे ठीक आहे हां

नाही नाही आता तर सध्या मुंबईमध्येच आहे हां तुम्ही कुठे राहतात

तिथे कुठे नेटवर्क इश्यू वगैरे नाही आहे ना जास्त म्हणजे ऑनलाईन करणार आहेत त्यामुळे मग तुम्ही कोणत्या याला ऑप्ट कराल संध्याकाळी सकाळी कोणता अच्छा चालेल चालेल हां हां अजून पण लोकं असतील कारण ऑनलाईन मग बॅचेस तर भरपूर जणं येतात अख्ख्या मुंबईमधून येतात

हां हां अच्छा चालेल चालेल आपण भेटूया ना तेव्हा मग मी तुम्हाला जरा डिटेलमध्ये सांगेन काय आहे काय नाही हां हां थँक्यू